धन्यवाद आम्हाला या गावापर्यंत सोडवण्यासाठी त्या तुम्ही मला आम्हाला त्या कल्यान शहरामधून इकडे बदलापर गावापर्यंत तुम्ही सोडवलं मी आतापर्यंत जेवढे पण ड्राइव्हर बघितले आहे त्यांची जी कामगरी आहे ती कामगरी तुमच्यावाणी विनम्र नव्हती एवढी तुम्ही खूप प्रामाणिक आत तुम्ही आम्हाला कोणतीच काही अडचण होऊ दिली नाही कल्यान शहरापासून चांगली एकदम चांगली आणि आरामात गाडी चालवत आले आरामात गाडी चालवत आले कुठलाही त्रास न होता जिथे कशाची कमी लागत असेल तिथे तुम्ही आम्हाला मदत केली त्याबद्दल खूप खूप आभार तुमचा खूप खूप आभार तुमचा खूप खूप आभार आणि वापस जर आम्हाला कुठे कोणत्या गावा शहरातून कोणत्या गावामध्ये जायचं असेल तर आम्ही तुम्हालाच तुमचाच तुम्हालाच फोन करायचं बघू तुमचं जे काम आहे ते खूप असं म्हणजे विनम्र विनम्र वर्तना वा वर्तन आहे तुमचं खूप आणि तुमच्या कामाबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो धन्यवाद तुमची जेवढी पण प्रशंसा करू तुमचे जेवढं पण आभार मानू तुमचं जेवढं पण सभ्य वर्तन आहे तुमचं तुमचं या यामुळे दिसून येतं की तुमच्या घरात पण तुमचं कसं कि किती चांगलं वर्तन असेल आणि सर्वांचंच तसं वर्तन असलं पाहिजे आणि तुम्ही या ड्राइ या ड्राइविंगमध्ये जेवढे पण जेवढे पण आहेत ड्राईव्हर्स